सांस्कृतिक पोशाख कपडे दागिने याबद्दल सांगायचं झालं तर सर्वप्रथम मी स्वतः एक साऊथ इंडियन आहे सर्वप्रथम मी आमचंच सांगतो की आमच्यामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या असे पद्धती आहेत कपड्याचे असेल पोशाख असेल दार दागिनेचे असेल पोशाख कपडे संदर्भात सांगायचं झालं तर आम्ही जे आमचे फेस्टिवल असतील त्या फेस्टिवलला शक्यतो लुंगी आणि त्याच्यावर सफेद कलरचे शर्ट हा शक्यतो घातला जातो आणि लुंगी हा पुरुषांमध्ये सर्वात प्रिय मानला जातो त्याच्यानंतर महिलाचं सांगितलं तर साऊथ इंडियन साडी घालण्याची एक वेगळीच पद्धत असते एक सफेद कलरची आणि त्याला सिल्वर कलरच्या अशी लायनिंगची एक साडी असते साऊथ इंडियनमध्ये तुम्ही बरेचशा फेस्टिवलमध्ये बघितल्या असेल ती घातली जाते त्याच्यावर गजरा वगैरे आणि आपला जो नेहमीचे जे दागिने असतात तेच दागिने घातले जातात आणि विविध प्रकारचे आमचे सांस्कृतिक वेगवेगळे जे कार्यक्रम असतात खूप महाराष्ट्राच्या खूप विरहीत असे हे कार्यक्रम असतात ते देखील घातले जातात आणि इतर या महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारचे समाजाचे लोक राहात असल्याने बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात आमच्या आजूबाजूचं सांगायचं झालं तर आमचे इथं कातारी लोक असतात मुसलमानचे लोक आहेत काही राजपूत लोक आहेत त्यांचं देखील मी बघत असतो सगळ्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत आता कातारी लोकांचं सांगायचं झालं तर ते लाकडी खोके बनवणारे लोक आहेत ते राजस्थान या साईडच्या दिशेनी या ठिकाणी त्यांना विचारून आलं तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही राजस्थान साईडनी या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथं येऊन ते महाराष्ट्रात पूर्णपणे वसलेले आहेत ते खोके करणं आणि ते वेगळ्या प्रकारचे साडी घालतं आणि त्यांच्या दागिन्याचं सांगायचं झालं त्यांचा जे हातवाय असतात म्हणजे आपण बायसेप म्हणू बायसेपला एक वेगळ्या प्रकारच्या एक दागिना त्यांना दिसून येतो आणि ते सोन्याला प्राधान्य न देतात चांदीला प्राधान्य देतात चांदीची वस्तू जास्त प्रमाणात घालतात आणि नाकामध्ये नथ ही कंपल्सरी त्यांना घालावंच लागते आणि डोक्यावर पदर हा नेहमी त्यांचा म्हणजे पदर हा खाली पडूनच देत नाही जसं मराठी लोकांचा पदर हा शेतकरी लोकां बांधवांचं जसं महिलांचा पदर डोक्यावर असतो त्याचप्रमाणे त्यांचंदेखील असतं आणि लंगोट लुगडं त्याचप्रमाणे असतं आणि त्यांचं देखील एक व्यवसाय वेगळ्याच प्रकारचा मला बघायला मिळाला त्याचप्रमाणे आमच्या इथं परदेशी लोक देखील आहेत ते ते देखील यू पी एम पी ह्या साईडचेच आहेत त्यांचं देखील मी परंपरा बघितली खूप वेगळं प्रकार जसं त्यांचं जेवण आणि राहणीमानदेखील आहे खूप साधारण शांत पद्धतीचे लोकप्रिय लोक आहेत ते देखील मुसलमानचा तर एक वेगळाच पेहराव असतो त्यांची ती शॉर्ट एक पायजमा टाईप पँन्ट असते न कुर्ता सदरा घातलेला असतो आणि कुठं देवाला त्यांचा नामपच्या वेळेस थोडंफार ते आवरून जात असतात आणि गो डोक्यावर गोल टोपी वगैरे हा त्यांचा देखील पेहराव आपल्याला या ठिकाणी या महाराष्ट्रात बघायला मिळतो आणि वेगवेगळे फेस्टिवल असतात आमच्यात देखील आता रक्षाबंधन असेल रक्षाबंधनला आमच्या भाषेत सांगायचं झालं तर नुलूपुल्लम असं या ठिकाणी कार्यक्रम म्हणला तिने मार्कंड भगवानची या ठिकाणी मिरवणूक काढल्या तर सगळे आपापल्या पोशाखमध्ये याठिकाणी नुलूपून्नम या कार्यक्रमाला सर्व उपस्थित असतात आणि पूर्ण संगमनेरभर ही मिरवणूक गाजत वाजत या ठिकाणी काढली जाते त्याचप्रमाणे इतर भाषेचे जे लोक असतील समाजातील लोक असतील तेसुद्धा त्यांचे त्यांच्या पारंपरिक कार्यक्रम असतात ते देखील मोठ्या उत्साहात या ठिकाणी ते साजरा करत असतात त्यामुळे महाराष्ट्रात विविध प्रकारच्या समाजाचे जातीचे लोक आहेत त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सांस्कृतिक पोषाख कपडे दागिने हे सर्व आपल्याला दिसून येत राहतात